प्रत्येक भागात जमिनीची खरेदी विक्री करताना लोकांना कायदेविषयक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्याच्यामध्ये लोकांना कायदा माहीत नसणं वारसाने कोणाकोणाची नावं येतात ती कशी येतात याच्या संबंधातली जाण नसणं किंवा बऱ्याचदा एखादी जमीन आधी विकलेली असते ती परत दुसऱ्या कोणाला तरी विकली जाते म्हणजे क्लिअर टायटल याच्याविषयी लोकांना माहीत नसतं तर असे बरेचसे बऱ्याचशा समस्या आहेत की ज्याच्याविषयी लोकांना कायदेविषयक समस्या जाणवतात त्याचबरोबर लोक कायदेशीर सल्ला घेऊन असे व्यवहार करत नाहीत किंवा कायदेशीर सल्ला घेणं टाळतात अगदीच जोखमीचे व्यवहार असतात तेव्हाच लोक कायदेशीर सल्ला घेण्याकडे वळतात पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो जमीन ताब्यात घेतलेली असते बऱ्याचदा असं होतं की खरेदीखत व्हायच्या आधी जमीन ताब्यात घेतली जाते आणि पुढचं काम केलं जातं आणि याच्यामुळे त्यांची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण होते पैसाही अडकून राहतो आणि जमीनही मिळत नाही असे व्यवहारसुद्धा बऱ्याच ठिकाणी होताना दिसतात